आधुनिक भारतात डान्सिंगचे खूप प्रकार वाढले आहेत जसं की हॉलिवूड आहे इंटरनॅशनल डान्सिंगमध्ये हिपॉप कंटेम्पररी सोल साल्सा आहे कटिंग तटिंग असे भरपूर प्रकारचा भारतात खूप वाढले आहेत मग ह्याच्यामध्ये ना पारंपरिक जे आपले भारतातले प्रकार आहेत ते कुठेतरी कमी होत चाललेले आहेत कथ्थक भरतनाट्यम आहे महाराष्ट्राची लावणी आहे कोळी आहे कोळी डान्स आहे तर मला असं वाटतं की मला कोळी जास्त आवडतात